तंत्रज्ञान हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे या तंत्रज्ञानाने तुमचे आयुष्य दैनंदिन जीवन पूर्णतः बदलून गेलेले आहे ह्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यामुळे स्मार्टफोन किंवा स्मार्ट टी व्ही आलेले आहेत किंवा इलेक्ट्रिक गाडी हेसुद्धा तंत्रज्ञानाचाच भाग आहे आणि ह्याच्याने एक माणसाचा सर्वात मोठा फायदा झालेला आहे की त्याच्या ह्या तंत्रज्ञानाच्या गोष्टीमुळे उदाहरणार्थ फोनपे गुगल पे पेटीएम हेच्यामुळे बँक खात्यामध्ये पैसे काढणे टाकणे सुलभ झालेले आहे ना की पहिलं लाईनमध्ये उभं राहून पैसे भरणे किंवा पैसे काढणे हे चालू होते पण आता तसे नाही राहिले हे घरच्या घरी बसून तुम्ही कोणालाही दोन मिनटात पैसे देऊ शकता किंवा पैसे घेऊ शकता आणि हे सर्वात मोठा फायदा आहे तंत्रज्ञानाचा त्यामुळे तंत्रज्ञान जीव दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे